मराठी भाषेचा वापर हा काळाप्रमाणे आणि विशेषतः इतर भाषा आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे बराच बदललेला आहे मराठी भाषेमध्ये ही वेगवेगळी भाषा आपल्याला ऐकायला आणि बोलायला मिळते आहे भाषा मराठीच आहे परंतु त्याची जी वाक्यरचना आहे किंवा त्याचं जे बोलण्याचा टोन आहे तो थोडा वेगळा आहे बाकी मराठ्यां ब पेक्षा मराठी भाषेमध्ये प्रत्येक कार्य होत असतात दैनंदिन कार्य होतात त्यानंतर कार्यालयीन कार्य जे आहेत ते केली जातात शाळेतील शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर होत असतो त्यानंतर मराठी भाषेमध्ये बरेच काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर काही भाषणेसुद्धा होतात मराठी भाषा जी आहे ही आपल्या संस्कृतीला धरून आणि संस्कृती च्या मुळाशी रुजलेली आहे त्यामुळे मराठी भाषेचा प्रभाव हा आपल्याला बराच खोलवर रुजलेला दिसतो आहे मराठी भाषेमध्ये खूप काही गोष्टी आहेत तर वाक्यप्रचार केलेले आहेत त्यानंतर पुस्तकं आहेत मराठी भाषेचे मराठी भाषेमध्ये गाणी आहेत अनेक काही कथासंग्रह आहेत तर मराठी भाषा जी आहे ही प्रत्येकाला आपलीशी आणि हवीहवीशी वाटणारी आहे त्यामध्ये जरी थोडाफार बदल होत जरी चाललेला असेल तरीदेखील मराठी भाषा ही खूप मौलिक आहे